काय बाई फालतू शेगडी आणली शेगडी आणली पण लाइन काही रहात नाही स्वयंपाक काही वेळेवर होत नाही आमच्या घरचे कामावर जातात तर त्याचा डबाही वेळेवर होत नाही मुलं शाळेत जातात तर त्याच्यासाठी वेळेवर स्वयंपाकही होत नाही